डिजिटल आर्ट खूप चांगल्या पद्धतीचं आर्ट आहे याची कलाकृती दिवसेंदिवस वाढीस लागलेली आहे लोकांना आवडायला लागलेली आहे आणि जास्तीत जास्त डिजिटल पद्धतीनं नवीन कलाकृती क केल्या जाते या कलाकृतीला जास्तीत जास्त मागणी आहे जास्तीत जास्त म्हणजे जे के कलाकार आहेत त्यांना अशा कलाकृतीची चांगली किंमत मिळत आहे त्यामुळे त्यांचा व्यवसाय होत आहे या सगळ्या गोष्टीला खूप महत्व मिळालेलं आहे आणि माण माणसाने स्वतःच्या हाताने बनवलेल्या कलेला जास्तीत जास्त लोक पसंत करत आहेत